हॅलो हां हां आकाश अरे काय आकाश कमाल आहे तुझी तू सारख्या कशा सुट्ट्या मागतो

आत्ता तुला माहिती आहे ना आत्ता पुढची लगेच निवडणुकीची कामं सुरू होतील आपली मग आपण कसं ॲडजेस्ट करायचं मी उरलेल्या दोन माणसांमध्ये तुम्ही असे तीन तीन चार चार दिवस सुट्ट्या घेता आणि ते पण ऐनवेळेला सांगता आता तू उद्यापासून जायचं म्हणतो कसं जमणार

असं तू दर वळेला म्हणतो तुला माहिती आहे का तुझ्या मागच्या महिन्यात किती सुट्ट्या झाल्या मागच्या महिन्यात ऑलरेडी तुझ्या चार सुट्ट्या झाल्या आहेत तुला एक कळतं का की काम करणाऱ्या माणसांनी कामाला प्रायॉरिटी दिली पाहिजे मित्रांबरोबर वगैरे असं मग तुला रविवारची सुट्टी असते ना या सुट्टीमध्ये प्लॅन करायचा अशा मध्येच एकदम दोन दोन तीन तीन दिवस सुट्ट्या घेतल्या आता नगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत मग ती कामं व्हायची कशी तुला मी एक सांगू का तुला मी एक सांगू का तू नाही म्हणायला शिक ना जरा मित्रांनी बोलवलं की लगेच जायचं असं कसं चालेल तू म्हणून बघ त्यांना की आत्ता नको एखादा शनिवार रविवार जोडून सुट्टी घेऊन आपण जाऊ पण मग तू ऑफिसची काळजी न करता कशी काय सुट्टीचं पेमेंट बिमेंट देऊन टाकतो की सुट्टी मिळेलच असं गृहीत धरून

हां मागच्या महिन्यात तुला आम्ही काय बोललो नाही म्हणून तो असं म्हणतो आहेस का मग तुला आता मी एक सांगून ठेवते की आता तुझ्या पगारी रजा संपत आल्या आहेत त्यामुळे आता मग पैसे काटायला लागतील ते तुझ्या लक्षात येत आहे का तुझ्या पगारी रजा संपत आल्या आहेत एखादी शिल्लक असेल बाकीच्या तीन सुट्ट्या तुला भर बिनपगारी कराव्या लागतील बघ म्हणजे उलट मी तर तुम्हाला म्हणणार होतं की तुम्ही आता ओ्हवरटाईम करा आपल्याला निवडणुकांची कामं करायची आहेत मतदार याद्या आपल्याकडे आल्या पाहिजे की नाही आपल्याला सॉर्टिंग करायचं आहे ते सगळा डेटा कम्प्युटरवर भरायचा आणि तुला माहीत तुला हे माहिती आहे ना पण की आपल्याला पंधरा तारखेच्या आत ती हे अपलोड करायची असतात दरवेळेला पगाराची हे रेकॉर्ड सगळं मग ते नाही तो नवीन आहे ना मुलगा आपणच असं करायला लागलो तर तो तुमच्याकडून शिकेल अशाच दांड्या मारायला लागेल तुम्ही आता जरा जबाबदारीने काम करायला लागा सगळ्यांनी सुट्ट्या घ्यायच्या आधी बाकीचं सगळं शेड्यूल पूर्ण करून ठेवा आणि मग सुट्ट्या घेत जा हो की नाही

एक काम कर तू आता चार दिवसाच्या ऐवजी दोनच दिवस सुट्टी घे

आऊट ऑफ स्टेट तू चार दिवसात तरी कसा येणार मग कसं तसं केलं आहे तुम्ही जाणार कधी येणार कधी आल्यावर ओवरटाइम करणार का तू आल्यावर ओव्हरटाईमचं प्रॉमिस कर मला तुला कधी जायचं आहे उद्या निघायचं आहे का तुला हा एक काम कर आज पण तू दोन तास जास्त थांब मग आता बघ म्हणजे कामही होत नाही आहे आज दोन तास तुझ्या समोर आहे ते पूर्ण करून जा ना आणि त्या हार्शलला सगळं सांगून जा काय ते तात्पुरतं त्याला कसं करायचं ते सांग मग तू आल्यानंतर ते सगळं तुला चेकिंग करावं लागेल बाकी कोणाला काय काय सांगितलं आहे तू रवीला काय सांगितलं आहे ओके ठीक आहे चल मग या वेळेला मी तुला दते आहे पुढच्या वेळपासून जमणार नाही ठीक आहे ओके अच्छा